मी लहानपणी योग क्लासला म्हणजेच हा योग क्लासला जायचो पण म्हणजे माझाच वयाने मोठा असलेला व्यक्ती आम्हाला तो शिकवायचा तर अनेक प्रकारची योगासने तो आम्हाला सांगायचा जसे शीर्षासन सूर्यनमस्कार अनेक प्रकारे अशा आम्हाला तो योगासने शिकवायचा त्यामुळे आम्ही ते घरी घरात करून बघायचो पण जेवढी योगासने करायची मजा क्लासमध्ये यायची तेवढी घरात आपल्याला ती मजा दिसून येत नाही त्या वातावरणाचा आणि घरातल्या वातावरणाचा हा फरक आपल्याला जाणवतो म्हणून योगासने हे एक तर आपल्या शांततेत किंवा ग्राउंड फ्लो ग्राउंडवर राहते तिथे करायचा म्हणजे सकाळच्या टाईमाला शांतता राहते अशा वेळेस जास्तीत जास्त योगासने आपण केली पाहिजे त्यामुळे शरीराची वाकणूक आणि नेहमी शरीर कसे चालते हे आपल्याला सकाळीच उठून व्यायाम के व्यायाम योगासन केल्याने माहीत पडते आणि मन असं असं स्वच्छ होऊन जाते सकाळी योगासने केल्यावर जे म्हणतो ना आपण मूड फ्रेश असं असं आपल्याला वाटते तसंच एकदम शरीर सुदृढ झाल्यासारखं आपल्याला सकाळी उठून योगासने केल्यावर आपल्याला ते माहीत पडते म्हणून सकाळी सकाळी सकाळी सगळ्या योगासनाचा आपण प्रया प्रयास करून ती योगासने केली तर आपल्या शरीराला खूप फायदा होतो आणि माझा अनुभव तर क्लासमध्ये खूप छान असायचा जे वातावरण मिळायचं सकाळचं सकाळी उठून जाणे योगासन करणे आणि मग नंतर मस्त फ्रेश वाटणे एकदम ते आम्हाला खूप छान वाटायचे